जाहिरातीसाठी तर खूप सारे मार्ग आहेत जसं की आता वर्तमानपत्रे पण आहे आणि टी व्ही पण आज आले दूरदर्शन पण टी व्ही वगैरे रेडिओ आहे रेडिओचं पण एक चांगलं आहे आणि आजकाल मोबाईल आहे तर मोबाईलवर इंटरनेट पण आहे इंटरनेटमुळे फेसबुक एक नवीन माध्यम सुरु झालं आहे त्यानंतर फेसबुक मार्केटप्लेस एक झालं आहे त्यानंतर यूटूब आहे तिथे पण अड्वर्टाईजमेंट्स होतात आमच्या इकडे जसं काही लोकल वर्तमानपत्रे आहेत देशोन्नती लोकमत सकाळ सामना अकोला न्यूज ह्या काही लोकल इथले न्यूजच्या वर्तमानपत्रक आहेत ज्यांच्यावर अजून पण खूप सारे लोक जास्त ट्रस्ट करतात टी व्हीपेक्षा टी व्ही जर विचार केला तर टी व्हीवर तर मग खूप सारे न्यूज चॅनेल आहेतच जसं आजतक आहे झी न्यूज आहे एन डी टी व्ही इंडिया आहे रिपब्लिक भारत आहे त्याच्यानंतर मराठी पण आय बी एम लोकमत आहे असे खूप सारे चॅनल आहेत आणि पण काही जिथं अजून पण लोक जे रेडिओ जसं आता दूरच्या क्षेत्रामध्ये झालं किंवा गावाच्या क्षेत्रामध्ये झालं तर तिथं लोक अजून पण रेडिओ ऐकतात तर ते रेडी